मुलीचं लग्न झालेलं असलं तर नववधू म्हणून ज्यावेळी ती असते त्यावेळी तिला वेगवेगळे उपहार आपण देतोच त्याच्यामध्ये एकतर ती वापरत असेल तर तिला साड्या दिल्या जातात बऱ्याचदा मुली ड्रेस वापरतात त्यामुळे ड्रेस त्यांना भेट दिले जातात मेकअप किट भेट देणं ही एक आजकाल एक नवीन फॅशन आहे वेगवेगळ्या पद्धतीचे दागिने दिले जातात म्हणजे अगदी एक ग्रॅमच्या दागिन्यांपासून आता दिले जातात त्यामुळे असे दागिने दिले जातात घरामध्ये वापरण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे दिवे आत्ता सध्या ती एक अशी नवी फॅशन आहे की दिवे दिले जातात जर त्या मुलीला वाचनाची आवड असेल तर पुस्तकं दिली जातात जर तिला गार्डनिंगची आवड असेल तर तिला त्यासाठी काही रोपं दिली जातात संसार उपयोगी भांडी तर आपण देतोच देतो म्हणजे बाकी काही नाही दिलं तर संसार उपयोगी भांडी देण्याची एक पद्धती आहे नववधूला ते दिलं जातं आणि त्यातल्या त्यात तिला उपयुक्तता जशी असेल त्या उपयुक्ततेनुसार त्या वस्तू दिल्या जातात घरात वापरण्याोग्य अनेक गोष्टी असतात म्हणजे ज्याला आपण शोपीस म्हणतो अशी मग ती डायनिंग टेबलवर ठेवण्याच्या काही वस्तू असतील किंवा भिंतीवर लावण्याची घड्याळं असेल किंवा एखादं चित्र असेल अशाही वस्तू या निमित्तनं दिल्या जातात हुंडा दिला जातो का खरं तर हा प्रश्नच खूप असं गांभीर्यानं घेण्याचा आहे आजही आपल्याकडे हुंडा घेणं आणि हुंडा देणं हे दोन्हीही कायद्यानं गुन्हा आहेत पण आपल्याकडे कायद्याला पळवटाही खूप आहेत म्हंडे हुंडा याच्याऐवजी ज्यावेळी याद्या केल्या जातात लग्नाच्या त्याच्यामध्ये वरदक्षिणा असा शब्द वापरला जातो आणि त्याच्याखाली ते दिलं जातं आणि अगदी समजा ते ही टाळायचं असेल तर प्रवास खर्च आणि लग्नाप्रित्यर्थ खर्च असं म्हणून ते दिलं जातं मुळ हुंडा देणं ही पद्धतच चुकीची आहे आता तर खरं तर मुलीही कमवतात त्यामुळे त्यांचंही उत्पन्न जर मुलाकडच्यानी लक्षात घेतलं तर हुंडा घ्यायचा की नाही हा प्रश्न आपण विचार केलाच पाहिजे कारण मुलगी ज्यावेळी परत तुमच्याकडे येणारे त्यामुळे ती देखील कमवती असणार आहे त्यामुळे मग तुम्ही हुंडा मागायचं तुम्हाला अधकारच राहात नाही आजही काही समाजांमध्ये आपण पाहतो की त्या समाजांमध्ये लग्नाचा खर्च निम्मा निम्मा केला जातो आणि माझ्यादृष्टीने ती अत्यंत योग्य पद्धत आहे म्हणजे कोणी कोणाला हुंडा द्यायचा नाहीआणि कोणी घ्यायचाही नाही त्यामुळे त्या पद्धतीने जे विवाह होतात मंडे उदाहरण द्यायचं झालं तर त्वष्टा कासार समाज हा एक महाराष्ट्रातील एक विशिष्ट समाज आहे त्या समाजामध्ये आजही लग्नाचा खर्च अर्धा अर्धा केला जातो म्हंडे त्या मुलीला जर दोन वाट्या आणि चार मणी असं जर घेतलेलं असेल तर त्यातल्या एक वाटी आणि दोन मणी माहेरच्यानी आणि एक वाटी आणि दोन मणी सासरच्यानी घ्यायचे जेवणावळीचा खर्च निम्मं निम्मं करायचा अशी पद्धत त्या समाजामध्ये आहे आणि ती खरं तर योग्य आहे कुठल्याही पद्धतीने म्हंडे पूर्वीच्या काळी तर पशुधन दिलं जायचं म्हंडे त्याच्याही अगोदरच्या काळामध्ये एक मोलकरणी बरोबर दिली जायची एक कामगार दिला जायचा इथपासून वेगवेगळ्या गोष्टी होत्या पण आता खरंच बदलत्या काळानुसार ह्या सगळ्या पद्धती ठेवायच्या का नाही हे आपण विचार केला पाहिजे जर आपण मुलाला आणि मुलीला समान दर्जा देतो असं जर म्हणत असेल तर ते खूप अडचणीचं होतं असं मला वाटतं आणि त्याही पेक्षा आता येणारा जो नवीन काळ आहे तो तर हुंडा या विषयीची खूपच गमती जमती होणार आहेत कारण आता मुलींची संख्या कमी आणि मुलांची संख्या जास्त आहे त्यामुळे जर परत हुंड्याची प्रथा आली तर अगदी पूर्वीच्या काळी मुलीचे वडील मागायचे तशी प्रथा येते की काय अशी मला शंका वाटते त्यामुळे कुठल्याही काळामध्ये हुंडा हा वर्जच असला पाहिजे हे नक्की